हां मराठी भाषा ही आर्य समाज आणि संस्कृतमधून आलेली आहे आणि मराठी भाषा तिथून एकदम एकदम सुंद् एकदम सुंदर भाषा होती आणि एकदम स्पष्ट भाषा होती त्यामुळे तर त्यामुळे मराठी भाषा ही शिवाजींच्या काळामध्येही शिवाजींच्या काळातून पेशव्यांच्या राज्यात पेशव्यांच्या इथून आली तेव्हाही स मराठी भाषा ही एकदम छान होती आणि नंतर असे असते ती मराठी भाषा एकदम पुढे गेल्याने काही समजत नाही पूर्ण इंग्लिश आणि दुसरी जात आ आल्यामुळे त्यांना यू पी ही जात आल्यामुळे कळलंच नाही मराठी ही भाषा कुठे गेली कारण की आता मुंबई ह्या ठिकाणी मराठी हा देश आहे मुंबई पण ते तिथेही सगळे जाती आल्यामुळे मराठी ही भाषा कुठे गेली ही समजलीच नाही आणि जो भा भाजीवाला पण भैय्या मराठी न बोलता हिंदीच बोलतो पण घे ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशामध्ये मराठी ही घेतलीच पाहिजे मराठी ही भाषा एवढी सुंदर आहे की लोक बोलायला गेलं तर ही प्रेमळ भाषा आहे पण त्याच्यामध्ये ही वे वेगळी जात येऊन या भाषेचं पूर्ण वेगळं रूपच बदलून टाकलं भा भाषा पण नीट बोलत नाही काही नाही जो मराठी माणूस जो बोलतो त्याला पण ती लोक थांबवतात मराठी बोलायला तर मराठी ही भाषा ज्या देशामध्ये मुंबई देशामध्ये राहायचं असेल तर मराठी भाषा ही आलीच पाहिजे सगळ्यांच्या तोंडामध्ये ही मराठी भाषा आलीच पाहिजे मराठी ही मातृभाषा आहे आणि मातृभाषा असल्यामुळे पहिलं जी मुंबईला राहतात तिला मातृभाषा पहिली आलीच पाहिजे ही मराठी भाषेत आम्हाला अभिमान आहे मराठी लोकांना तर मराठी ही पहिली आलीच पाहिजे आहेत ही आम्हाला म्हणजे हे वाटतं आणि मराठी ही संस्कृती भाषा आहे सुंदर भाषा आहे ही पहिली आलीच पाहिजे